आमच्या भागामध्ये पर्यटक या ठिकाणी जेव्हा येतात त्यावेळी स्थानिक टूर गाईड गाईड असतात ते त्या ठिकाणी ज्याप्रमाणे पर्यटक असतात त्याप्रमाणे वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलतात मराठी इंग्रजी हिंदी आणि इतर भाषामध्ये पण बोलून त्या ठिकाणी पर्यटकांना ते चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात